भारतातील आरोग्यसेवा तशी पाहायला गेलं तर फार सुंदर आहे आम्ही गेल्या कोव्हिडमध्ये दोन हजार वीस ते दोन हजार एकवीसच्या काळामध्ये भारताने जे कोविडची कोवॅक्सिन जी बनवली त्याचा फायदा पूर्ण जगभराने घेतला आणि त्याचबरोबर भारताने हे दाखवून दिलं की आम्ही कोणापेक्षा मागे नाही राहिला प्रश्न स्य आरोग्यसेवेचा तर आरोग्यसेवादेखील चांगली आहे फक्त काही गोष्टींची काही गोष्टींवर लक्ष देण्याची गरज आहे त्यापैकी जसं की आपले जे आरोग्यसेवेचे जे क डॉक्टर्स वगैरे आहेत हॉस्पिटल्सचे त्याच्यातले जी संस्था प्रायवेटीकरण करायच्या मागे लागली आहे आणि प्रायवेटमध्ये ज्या फॅसिलिटी दिल्या जातात त्या फार सुंदर असतात पण त्यात जर आम्ही इथे गवर्मेंट हॉस्पिटलमध्ये जर गेलो तर त्या गवर्मेंट हॉस्पिटलमध्ये फॅसिलिटीच्या नावावरती बोंब आहे रांग पाहाल तर एवढी लांब की विचार करावा लागतो की आम्ही उभे राहू की नको आणि कु ज्या काही फॅसिलिटी अव्हेलेबल आहेत हॉस्पिटलमध्ये त्या कंपेयर टू बाहेरच्या हॉस्पिटलपेक्षा अॅक्च्युअली चांगल्या आहेत पण त्या लाभ घेण्यासाठी तुमचा वशिला तरी पाहिजे किंवा तुमची चांगली ओळख हवी ह्यामध्ये असं होते की जो गरीब आहे त्याला दुसरा पर्याय तर नाहीच आहे त्याला हीच लाईन पूर्णपणे कंप्लीट करून पुढे जायचं आहे त्याच्या त्याच्याकडे दुसरा पर्याय नाही त्याच्यानंतर आम्ही जर असा विचार करू की ते जी आरोग्यसेवा आहे भारताची त्या आरोग्यसेवा फार सुंदर आहे आणि ह्याचे जे जे प्रतिनिधी आहेत जे मोठी सुपिरियर माणसं आहेत ह्याच्यावरती जे कामं करतात त्यांना फक्त एवढीच गरज आहे की एवढा जर मॉब येतो तर एका एका कॅबिनमध्ये दोन डॉक्टर ठेवून हे शक्य नाही निदान एका कॅबिनमध्ये सहा तरी डॉक्टर हवे जेणेकरून ही रांग लवकरात लवकर संपुष्टीला येऊ शकते आणि त्याचबरोबर काही वेळ असा होतो की एक कुठली तरी गोष्ट जी गवर्मेंट हॉस्पिटलमध्येच अव्हेलेबल आहे कुठल्या तरी मेडिसीन जे ग् गवर्मेंट हॉस्पिटलमध्येच अव्हेलेबल आहे त्या एका हॉस्पिटलमध्ये जाऊन ते कधीच सापडत नाही त्याकरिता दोन ते तीन हॉस्पिटलला फे फेरी मारावी लागते तेव्हा ते जाऊन कुठे हातात येतं औषध आणि असा अनुभव आहे आमचा की जर जे काय अशी मेडिसीन जशी कोव्हिडच्या काळामध्ये रॅमडिसिवीर हे जे मेडिसीन होतं हे इझिली अॅवेलेबल नव्हतं काही काही खे काही एरियामध्ये काही शा पॉलिटिशियन्सनी हे अॅव्हेलेबल करून दिलेलं पण काही एरियामध्ये ह्याची बोंब होती बोंब म्हणजे अशी तशी नाही की क ते मिळतच नव्हतं आणि त्याकरिता लोक कितीही पैसे मोजायला तयार होते पण ते मिळत नव्हतं हा त्रास भरपूरजणांनी सहन केलेला त्या काळामध्ये अशी काही जर भविष्यामध्ये जर जर गरज पडली तर त्याकरिता जे मेडिसीन ज्या ज्या मेडिसीननी सर्वजणांना बरं होऊ शकतं ते मेडिसीन चांगल्या पद्धतीमध्ये आणि एक्स्ट्रा क्वांटिटीमध्ये सगळीकडे उपलब्ध असावे ही अशी विनंती